केदार कावले बोलतो आहे आपण धीरज कोल्हे का हो थोडी ॲडवाईज हवी होती की वेट लॉस करायसाठी काय प्रोसेस असेल म्हणजे काय काय करावं लागेल मला तसं करंट वेट आमचा आता आहे एटी एटी के जी आहे माझं असं बा माझं हाईटनुसार माझं ते खूपच जास्त आहे माझे हाईट आहे पाच फूटच्या खाली तर मला एटी नाही अचानक वाढलं ते मला काय कळत नाही मेडिकल कंडिशन आहे किंवा काय मला आयडिया नाही ह्याबद्दल अचानक वाढलं ओके ओके तर मी ओके हां सांगाल का की मी तसं एक्सरसाइज वगैरे सुरू केला आहे पण कोणते एक्सरसाइज एकदम प्रॉपर मसल स्टेंथसाठी ओके चालेल ना तुमची फीज किती असेल तसं अंदाजे ओके ओके अच्छा अच्छा त्याच्यामध्ये काय सप्लिमेंट्स वगैरे पण देणार तुम्ही त्या दीड हजारमध्ये की आम्हाला एक्स्ट्राचे घ्यायला लागणार ते पे करून ओके ओके अच्छा अच्छा

चालेल मग मी आमा मला असं मी चेक करून घेतो मग डॉक्टरकडे आणि तर मला प्लीज ते कमी कसं करायचं त्याच्यासाठी थोड्या टिप्स द्या म्हणजे काय खाल्लं पाहिजे किंवा ओके ओके पण बेसिक असेल ना काय खायचं किंवा काय असं वजन कमी करायला आता फॅटचं आलं तर मी खाऊ नाही शकत ना ऑइली फूड वगैरे नको ना सलाड वगैरे असेल तर मग ते खाल्लं तर डेली सलाड किंवा व्हेजिटेबल बीट वगैरे जास्त कंज्युम केलं तर चालेल का की नको ओके ओके चालेल चालेल थँक्यू हां खूप चालेल चालेल हो